हां नमस्कार ओसवाल अप्लायन्स बोला मी आपली काय सेवा करू शकतो

हो हो आहे ना आहे ना होम डिलिवरी होईल आपल्याकडे काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला मला सांगा की टी वी किती इंचाचा पाहिजे चा ओके आपल्याकडे एम आयचा एकदम चांगला फिफ्टी थ्रीचा आहे तो सॅमसंग कंपनीचा आहे हो हो तुम्हाला स्मार्ट टी वी आहे अँड्रॉईड स्मार्ट आहे त्याच्यामुळे तुम्ही डिरेक्टली मोबाईल कनेक्ट करू शकता इंटरनेटधरून हां इंटरनेट डिरेक्टली कनेक्ट होऊ शकतं हां उत्तम टी व्ही आहे आणि पिच्चर क्वॉलिटी पण खूप छान आहे फोर के हो आणि फ्री तुम्हाला जो फ्रीज पाहिजे तर तो किती लीटरचा पाहिजे तुम्हाला ओके ओके अच्छा आपला वापर म्हणजे घरगुती वापर आहे कमर्शियल वापर आहे घरगुती वापर आहे ना अच्छा अच्छा गोदरेजचा चांगला आहे डबल डोअरचा ठीक आहे तर हा फायू स्टार रेटिंगचा आहे डबल डोअरमध्ये गोदरेज कंपनीचा हा चांगला ऑप्शन आहे तुम्हाला जो ज्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आहे नाईन्टी लिटर हां हां टू सेव्हन टू सेव्हंटीचा आहे हां आणि फ्रीज ए सी जो आहे तर ए सी आपल्याकडे एक अजून ऑप्शन आहे की आम्ही ए सी रेंट अच्छा हो आहे ना आहे ना आमच्याकडे एक नवीन फॅसलिटीज आम्ही सुरू केली आहे आम्ही ए सी रेंटने पण देतो आमच्याकडे आहे दीड हजार रुपये पर मंथ असं आपण रेंटने देतो ठीक आहे आम्ही येणार आणि इन्स्टॉलेशन करणार आणि जेव्हा तुम्हाला नको आहे तेव्हा आम्ही ते काढून घेऊन जाणार फक्त त्याच्यात तुम्हाला डिपॉझिट काही द्यायला लागतील तर एक पाच ते दहा हजारापर्यंत आहे डिपॉझिट वॉशिंग मशीन आपल्याकडे आहे ऑटोमॅटिक आहे सगळ्या आपण मॅन्युली ठेवत नाही आता मॅन्युली ते बंद झाल्या ऑटोमॅटिक तर आपल्या हां आपल्याकडे ॲटोमॅटिकवाल्या आहे हो ओके ओके चालेल चालेल मी तुम्हाला वॉट्सॲपला सगळ्या डिटेल्स तुम्हाला एका दिवसात होऊन जाईल डिलिवरी होऊन जाईल आपली हां चालेल चालेल ओके थँक